आम्ही या भागामध्ये जास्तीत जास्त मासे जे आहेत ते आहे बांगडा आहे पाँम्प्लेट आहे सुरमई आहे किंवा झिंगी आहे किंवा अजून प्रॉन्स आहे अशा प्रकारचे आम्ही मासे पकडले जाते आणि ही माशांची जी मागणी आहे ती जास्त जास्त प्रमाणात केली जाते आणि जास्त जी मागणी आहे सगळ्यात जास्तीत जास्त जी मागणी आहे ती सुरमईला आहे आणि पाँम्प्लेटला आहे पाँम्प्लेट आणि सुरमई जे आहे यांची जे रेट आहे ते खूप जास्त प्रमाणात आहे पाँम्प्लेट जो आहे तो नऊशे रुपये किलो आहे आणि सुरमई जी आहे ती बाराशे रुपये किलो आहे तर सुरमईची म्हणजे प्रकार पण असतात त्यामध्ये छोटा मिडीयम साईज असं असतात आणि पॉम्पलेटमध्ये फक्त एकच स साइज असतं तो म्हणजे त्यामध्ये फक्त दोनच साईज असते एक मिडीयम आणि एक छोटा तर जो छोटा साईज असतो त्यामध्ये चारशे रुपये किलो आहे आणि मोठा जो साईज असतो तो आठशे नऊशे रुपये किलो असतो आणि जे प्राॅन्स आहेत जे काही झिंगे आहेत त्याचे दर थोडेफार कमी आहेत आणि भाजले मासे आहे त्याचे प्र त्याचे प्रमाण जे आहे त्यांचे जे रेट्स आहेत ते खूप कमी आहे पण बांगडा फिशचे जे प्र रेट आहेत ते आहे दोनशे रुपये किलो अडीचशे रुपये किलो म्हणजे प्रत्येक सिटीद्वारे असे वेगवेगळे रेट आहे आणि हा हे सगळे हे जे मासे आहेत ते जास्तीत जास्त आपल्याला कोकणात बघायला भेटतात म्हणजे जिथे समुद्र आहे त्या समुद्राच्या किनारी म्हणा किंवा जिथे नद्या आहेत तिथे ब पहायला मिळतात पण आज समु समुद्रामध्ये आपल्याला बांगडा म्हणा किंवा पॉम्पलेट म्हणा किंवा सुरमई म्हणा ह्या ज्या मोठ्या फिश आहेत त्या जास्तीत जास्त आपल्याला समुद्रकिनारपट्टी बघायला भेटतात कारण की नदीद्वारे आपल्याला छोटे मासे बघायला भेटतात जसं सुरमई सॉरी जसे प्राॅन्स आहेत जसे खेकडा आहेत इव्हन त्यामध्ये झिंगे आहेत झिंगे म्हणजे छोटे छोटे मासे असतात आणि वाघुळ मासे म्हणून असतं एक नदन नदीमध्ये जे जास्तीत जास्त प्रमाणात मिळतात किंवा को राणी मासा जे आहे ते नदीमध्ये बघायला मिळतात तर राणी मासा आणि वाघुळ माशांचे जे रेट आहेत वाघुळ माशांचे रेट आहेत ते आहे दीडशे रुपये किलो आणि राणी माशांचे जे रेट आहेत ते आहे दोनशे रुपये किलो अशा प्रकारच्या माशांचे रेट असतात